नव्या पुस्तकांबद्दल आजकाल व्हॉट्सअपवर नवीन नवीन जसं एकलव्य बुक क्लब म्हणून एक हे आहे त्याच्यावर मी नवीन पुस्तकांबद्दल शोध घेत राहते तिथे खूप सारे नवीन बुक्स असतात पुस्तकं असतात ते आपल्याला माहीत होतात की कोणते सध्या आलेले आहेत आणि घरात माझ्या बहिणी आहेत त्यांना पण वाचनाची फार आवड आहे त्याच्यामुळे आम्ही एकमेकींविषयी एकमेकींशी त्याच्याविषयी चर्चा करत असतो आणि त्याच्याबद्दल बोलत असतो की कोणती नवीन कादंबरी सध्या आलेली आहे ती कशी आहे तू वाचली का कोणत्या लेखकाची आहे वगैरे वगैरे आम्ही बहिणी मिळून बोलत असतो बहिणींना किंवा घरातल्या इतर व्यक्तींना पण वाचनाची आवड असल्यामुळे नवीन कादंबरीविषयी माहिती मिळत असते